एस जी साळवी होम अप्लायन्सेसमधे आपलं स्वागत आहे बोला

बरं आता बरं मग तुम्ही काय ऑप्शन्स पाहता आहात काय तुम्हाला घ्यायचं आहे

ब्रँड्सपेक्षा सुद्धा ना तुमचं रिक्वायरमेंट काय ते म जास्त महत्त्वाचं आहे मला कसं डबल डोअर पाहिजे आहे किंवा छोटा फ्रीज पाहिजे आहे कशा कशा पद्धतीचं तुमचं रिक्वायरमेंट आहे ते

असे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायर म्हणजे आपोआप कपडे ड्राय होऊनच येतात अशा तिथंच आहे तसे आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत चांगले चांगले एल पी आहे नंतर सॅमसंग आहे वर्पूल आहे हायर म्हणून एक आहे तो पण ते छान ब्रँड आहे जपानचा आणि ह्यामध्ये तुम्हाला सीजनी करतं या सगळ्या दुसऱ्या अजून तुम्ही गोष्टी जर पाहता या त्याच्यामध्ये पण मिळेल हं हं आणि तुम्हाला ए सी किती ए सी कित किती किलो वॅटचा हवा आहे राईट मी मी तशी व्यवस्था करते आणि आमच्याकडे आमच्याकडून तुमच्यासाठी ही व्यवस्था करून देते मी माणूस पाठवते आणि त्या हिशोबाने ते तुमची जागा पण पाहतील आणि काही मेजरमेंट्स घेऊन सांगतील मला मला एक सांगाल का की तुम्ही नेमक्या कुठे राहता किंवा काय किती किती डिस्टन्स आहे

हं अगदी बरोबर आहे चांगली गोष्ट ही आहे की दहा किलोमीटरच्या वेसिनिटीमध्ये आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे तुम्ही नक्कीच मी माणूस पाठवते आणि तुमचं हे पण पाहते की जे पण तुम्ही चूज कराल त्याची ट्रीटमेंट आमच्याकडून होईल तुम्ही मला पुन्हा गाडी अजून काही डिटेल्स हवे असतील ना तर तुम्ही मला कुठे फोन करू शकता मला जरा आवाज येत नाही आहे नक्की नक्की ओके सी यू हां थँक्यू सो मच